खेळाडू आपल्या खेळात प्रगतीसाठी खूप सारीज खूप काही औषधांचा वापर करतात जे त्यांच्या खेळात प्रगती तर करू देतात त्यांना पण त्यांना त्यांच्या दुष्परिणामाच्याबाबत त्यांना काहीही माहीत नाही असतात त्यामुळेच यंदा शिक्षित करण्याकरिता त्यांना त्या दवाईं त्या दवाईवचे ते वापर करतात त्यांचे दुष्परिणाम सांगितले गेले त्यांना त्यांना त्यांचे शरीरावर होणारे त्याचे दुष्परिणाम त्यांच्या काही वयानंतर काही वर्षानंतर त्यांच्या जे शरीरावर आपले दुष्परिणाम दिसतात त्याच्याबाबत माहिती दिली गेली त्यांना त्यांना घेवून ज्यात ते खेळतात आणि जर ते पकडले गेले तर त्यांना काही अवधीसाठी व काही काळासाठी त्यांना खेळातून निष्कासित करण्यात येते जे त्यांच्या भविष्यासाठी व खेळासाठी आणि त्यांच्या सर्व जे त्यांचे भविष्य आहे त्यासाठी ते खूप जास्त त्रासदायक असते